हॅलो हा तर ते कुत्रं आहे माझ्याजवळचं तर ते जेवत नाही आहे पाणी नाही पीत आहे तर खूप दिवस झाले पण पडलंच आहे तर नाही जेवत पण नाही आहे हा हा हो हो हा हो हो हा बरं दवाखान्यात काय कधी आणायचं आहे

बरं हो हो

दोन दोन

हा समजा दोन्ही खाज सुटली खाज

हो हो हो हो आणते मग हो हो दिली होती ना काल बरं हा